हां निरज गॅसचाच नंबर आहे ना हां मी मणिषा गोवर्धन बोलते आहे आदर्श नगरमधून आज माझ्या मुलीचा बड्डे आहे तर त्याची मेजवा मेजवानीसाठी आम्ही सगळ्यांना पाहुण्यांना बोलवलं आहे पण माझ्याकडे सध्या एकच गॅस सिलेंडर चालू आहे मला जर ते ऐन वेळेला जर संपलं तर मला तुमच्याकडून मिळू शकेल का आं तर मी माझा ग्राहक नंबर देते तुम्हाला आणि माझा पत्ता पण देते तर तेवढं मला तुम्ही कृपया आणून देण्याची विनंती आहे ठीक आहे ठीक आहे ओके